आम्ही ऑल इंडिया टूर्स अरेंज करतो तर आता इथे कोल्हापूरवर स्पेशल ऑफर्स चालू आहे फॅमिलीसाठी तर तुम्ही ते प्रेफर करू शकता येथे महालक्ष्मी मंदिर रंकाळा पन्हाळा

पावनगड विशाळगड आदमापूर आहे सातेरी मंदिर एक असेल नरसोबावाडी गगनगिरी वगैरे असे अजून बरेच स्पॉट्स आहे नाही तुम्ही त्याची काही काळजी करू नका आपली राहण्याची जी सोय असते त्याची चांगल्या हॉटेल्सला हाय क्लास हॉटेल्सलाच असते आणि फूड वगैरे पण तुम्ही तिथं तुमच्या डायट असेल किंवा मग तुमच्याला जे वयस्कर आहेत त्यामळे त्यांचं जे पथ्य वगैरे असेल त्यानुसार तुम्हाला ते फूड अरेंज होईल त्याचा काही इशू नाही तुम्ही आधी आम्हाला फक्त अप डेटा द्या त्यांचं जे डायटबद्दल किंवा मग त्यांच्या जे त्यांना डॉक्टरने रेिकेमेंडेड फूडस आहेत वगे सगळा तुम्ही डाटा दिला तर त्यानुसार आम्ही सगळी अरेजमेंटस करू आधीपासून तशी जर फ्लाईट लेट नाईट फ्लाईटच आपली तर तुम्ही डेट्स कुठल्या घ्याल त्याच्यावर जाईल चालत आहे मग मी तुम्हाला हथे शेड्युलचं आणि चेक करून सांगेल की कुठे तुमच्या तुम्हाला किती नाही तुम्हाला कोलापूरमध्ये किती दिवसांची ट्रीप अटेंड करायची मी त्याप्रमाणे मला प्लेसिस अरेंज करायला ठीक आहे ठीक आहे चालेल मग आपल्या इथे कोल्हापूरमध्ये मा जे मेन ठिकाणी आहेत ते तुम्हाला दाखवू आम्ही दोन दिवसात सॅटरडे संडे घेणार आहे तुमच्या फॅमिली तसं तुमच्या ट्र्रीपच्या रिक्वायरमेंट तुमच्या तुमच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स अराउंड ट्वेंटी टू ट्वेंटी फाय असतात कॉमन जे बॅजेस ट्वेंटी फायपर्यंत असते हो हो नाही फुल हाय क्लास ट्रॅव्हल्स असते आपली मोस्टली त्यामुळं हां ट्रॅवल्स असते रेंज तुमच्या पॅकेजवर तुम्ही कशी घ्याल जे थर्टी फाय थाउ ट्वेंटी थाऊजंड ट्वे ट्वेंटी फाय थाउजंड थटी फाय थाउजंड अशी आहे तुमच्या इथे डिस्काउंट मिळेल तुम्हाला टेन पसेंट टेन पसेंट डिस्कांट च्या फॅमिलीमध्ये मेंबर किती आहेत असं त्यात वयस्कर किती आहेत त्यांना काही हेल्थ इशूज वगैरे आहेत का म्हणजे हार्ट प्रॉब्लेम किंवा इतर कुठलाही त्यांना पथ्य आहे ना इशू असणार की काहीतरी मग त्यांना पथ्य चालू आहेत ना मग त्यांना काहीतरी इश्यू असणारच की मग त्यांच्यासाठी आपण त्यांच्यासाठी आपण गाड्यांची व्यवस्था करू आपण